हो आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा प्रसंग साजरे करतो म्हणजे सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी आमचे महाराष्ट्राचे पूर्ण आराध्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर ह्या जयंतीसाठी आम्ही वाट बघतो की एकोणीस फेब्रुवारी ही तारीख कधी येणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही दोन वेळेस साजरी केली जाते एक तारखेप्रमाणे जसं की मी म्हणालो एकोणीस फेब्रुवारी आणि एक तिथीप्रमाणे ती मार्चमध्ये कधी पण येऊ शकते कुठल्या पण तारखेला कारण ती तिथीप्रमाणे असते तर यासाठी म्हणजे आमची तयारी अशी असते की सर्वात पहिल्यांदा म्हणजे भगवा झेंडा घरावर लावणे कारण छत्रपतींच्या स्वराज्याचे ते प्रतीक होते भगवा झेंडा तर मग भगवा झेंडा घरावर लावणे गाडीला भगवा झेंडा लावणे म्हणजे बाईकला किंवा कारला म्हणा आणि मग त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करने जसं की पायजमा आणि नेहरू आणि त्याच्यावर एक भगवा शेला गळ्यात टाकणे त्यानंतर अष्टगंध माथ्यावर लावणे आणि घरामध्ये गोडधोड पदार्थ करणे कारण त्या दिवशी उत्सव असतो आमच्यासाठी तर अशी आम्ही तयारी आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून आम्ही त्यांची थोडक्यात पूजा करतो आणि मग हे खूपच सुंदर अशी जयंती आम्ही साजरी करतो